हा सर लता शॉपवरून बोलता का बुलढाण्यामधून असं असं गुड आफ्टरनून हा सर मला वस्तू पाहिजे होती जरा बनवलेली तुम्ही अच्छा सर रेशीमवरच्या कोणत्या आहे सर रेशीमवरच्या सांगू शकता

हा हातानं बनवलेय का सर काय प्राइज आहे सर त्याची कळू शकते का आम्हाला बरं सर चालेल अजून कोणकोणती सर अजून दुसरी

सर त्याची गॅरेंटी वगैरे

लो क्वालिटीमधे घेतली सर तरी चांगले प्रकारे भेटेन का सर आपल्याला चालेल सर चालेल ओके सर चालेल सर मग व्हॉटसपवर सर आम्हाला तुम्ही पिक् टाकू शकता व्हॉटसपवर ओके सर चालेल सर ओके थॅन्क्यू